जनावरं जनावरं पाळणे हे पुष्क त्या त्याचे संवर्धन करणे हे पुष्क ओजाय चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे परंतु शहरामध्ये ह्याची उणीव भासते कारण आ त्यांना अनेक सुविधा उपलब्ध होत नाहीत अनेक ठिकाणी कसं आहे की सिमेंटचे रस्ते परत त्यांना काय मिळणार पोहायचे हार तर त्यांना पूर्णपणे पोषक असं भेटत नाही त्यामुळे त्याला त्यांना अनेक साम प्रॉब्लेम्स त्या निर्माण होतात त्याच्यामध्ये शहरामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त जे ते गाई वगैरे त्या खातात त्यांच्यामध्ये त्यांना मृत्यू बहुतेक वेळा आजळला गेला आहे असं सर्वेनुसार समजण्यात आलं आहे तसंच त्यासाठी त्यात शहरामध्ये वनविभाग कम वन वना वनविभाग कमी आहे त्याच्या जंगलतोडी फार मोठ्या प्रमाणात झालेल्या कारणाने त्यांना चाल चालण्यासाठी अशी जागा अशी उपलब्ध होऊ होऊ शकत नाही तो एक मा मोठा प्रॉब्लेम आहे

गावखेड्यामधेही आता आजार डॉक्टर्स वगैरे अवेलेबल तेवढ्या होत नाही तो एक मोठा तिकडे प्रॉब्लेम्स असतो तो एक तो एक प्रॉब्लेम सॉल्व करायला झाला आणि शहरामधे प्रॉब्लेम्स हे करायला पाहिजे अज अजून त्याच्यामध्ये बदल घडणं पण गरजेचं आहे बदल झाला तर शहरामध्ये आणि गावामध्ये दोघांमध्ये कोना गरजेचं आहे